तसं म्हटलं तर परीट पर्यटकांना आकर्षित करणारा एक जुम भारतीय सण आहे तो म्हणजे होळी आहे आणि हा सण पर्यटकांना इतका जास्त आवडतो म्हणजे की ते सर्वजणच सेलिब्रेट करतात हा जो सण आहे तो कारण की यादिवशी भांग वगैरे काही लोक पितात नाहीतर मग मनभरून रंग लावतात एका दुसऱ्याला आनी खेळतात तर या सर्व गोष्टीमधे इतकी जास्त मजा येते की जे पर्यटक असतात ते म्हणजे पाण्यामधे खेळायशी असं राहू नाही शकत म्हणजे त्यांनाही इतका असा आनंद किंवा उत्साह आपण म्हणू शकतो त्यांच्याही मनात ही भावना येते की आपण पण एकदा खेळायला हवं कारण की ती नकली बारिश वगैरे केली जाते तर त्यामुळे असं होते की लोकांना एकासोबत आंघोळ करू रंग लावायमधे खूप जास्त मजा येते म्हणून पर्यटक हे सण साजरे करू शकतात